मी भगतसिंग यांना माझा आदर्श मानतो तर मी नास्तिक असं स्वतःला समजतो तर मी कोणत्याही पूजापाठ अशा कोणत्याही पद्धतीचा मी अवलंब करत नाही